जेव्हा माझा धावण्याचा छंद निर्माण झाला तेव्हा माझ्याशी कोणी मेंटॉर नव्हता मी प्रशिक्षक करता कधी भेटलो नाही मी फक्त स्पर्धेमध्ये जायचो धावायचो पण मी जिंकत नव्हतो पण मी माझ्या कॉलेजमधल्या प्रशिक्षक असिस्टंट प्रोफेसर कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी धावण्याच्या स्पर्धेमध्ये सराव केला त्यांनी मला खूप ट्रिक आणि स्टाटिक्स सांगितल्या की धावणे या स्पर्धेमध्ये पोझिशन कशी घ्यायची आपण रनिंग कशी करायची मला त्यांनी हे सगळं त्यांच्या मार्गदर्शन शिकवलं त्यानंतर मी चांगला उत्कृष्ट धावपटू बनून दाखवणार असं मी त्यांना वचन देऊन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली धावण्याचा सराव केला आणि माझे फायदे असे झाले की मला व्यवस्थित पोझिशन कळल्या धाव धावण्यासाठी ग्राउंडवर कसं गेलं पाहिजे सराव कसा केला पाहिजे सरावाच्या आधी कोणते व्यायाम केले पाहिजे खूप सारे फायदे मला यातून झाले